हॅलो ड्राईव्हर दादा तुम्ही सह्याद्री एजन्सीमधून बोलत आहात का हो दादा मला कॅब बुक करायची होती माझ्या आईबाबाला तांदळीवरून वाशिमला आणायचं होतं हो दादा तर तुम्ही माझ्या बाबाचा नंबर घ्या बरं सेव सत्याहत्तर झिरो नऊ पंचाहत्तर एकवीस चौऱ्याहत्तर हा दादा मोजा फाटा या मार्गाने उद्या सकाळी साडे दहा साडे दहा नंतर त्यांना घेऊन या